राज्यातील ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना न्याय मिळण्यासंबंधी निर्माण होणाऱ्या स समस्या न्यायव्यवस्था कशी हाताळते तर न्यायालयातील प्रलंबित खटळ्यां खटल्यांचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे ह्यासाठी किंवा त्या नागरिकांना त्यांच्याच गावात न्याय मिळावा ह्याच हेतूनं बऱ्याच ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा विधी प्राधिकरणानं न्यायालय आपल्या दारी योजने अंतर्गत सुरू केलेल्या न्यायालय न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचं प्रमाण कमी व्हावं तसंच नागरिकांना त्यांच्या गावातच न्याय मिळावा या हेतूनं न्यायालय आपल्या दारी फिरते न्यायालय ह्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यात त्यामध्ये कायदेशीर सल्ले किंवा शि शिबिरं सहाय्य शिबिरंसुद्धा घेतली जातात न दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचं या दोन्ही खटल्यांचं समावेश आहे शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कायदेविषयक साक्षरता शिबिर घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे विशेष म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शासनांच्या सा शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत न्याय आपल्या दारी या योजने अंतर्गत महिन्याभरापूर्वी फिरतं न्यायालय उपक्रम सुरू करण्यात आला त्याच्यात मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली होती ही व्हॅन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावोगावी फिरत होती न त्या व्हॅनमध्ये असले न्यायाधीश प्रतिष्ठित वकील समाजसेवक त्यांचं पॅनल गावातल्या लोकांना खटले समजो त्यांचे खटले समझोत्याने निकाली काढत होतो त्या गेल्या महिन्याभरात पालघर जिल्ह्यातील वसई डहाणू जव्हार आणि ठाणे जिल्ह्यातले कल्याण शहापूर मुरबाड उल्हासनगर आणि वाशी नवी मुंबई आदी तालुक्यामधल्या गावांमधं मध्ये फिरतं न्यायालय गेलं आणि न्यायालयात दाखल असलेल्या चारशे एकोणचाळीस खटल्यांपैकी शंभर खटले समझोता करून निघा निकाली काढले त्यामध्ये दिवाणी फौजदारी आणि इतर प्र प्रलंबित खटले तेसुद्धा समावेशक होते त्यात त्याच्यानंतर बारा हजार आठशे नव्वद रुपयांचा दंड वसूल करण्यात आला म्हणजेच ही गोष्ट सार्थकी लागली की न्याय ग्रामीण किंवा दुर्गम भागातल्या लोकांना खर्च पडू नये किंवा त्यांच्यावर ग तो जो प्रवासाचा खर्च होतो मोठ्या शहरात या येण्यासाठी आणि तारीख पे तारीख नको किंवा तारखावर तारखा पडायलाच नको ह्यासाठी त्यांचा वेळ वाचावा पैसा वाचावा श्रम वाचावेत या दृष्टीनं ही जी सोय केली होती ती खरोखरंच वाखाणण्याजोगी होती आणि टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे पण आता हे ही सोय शासनानं उपलब्ध करून दिली आहे टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे काय होतं की एखाद्या गावातली व्यक्ती जर अपंग असेल किंवा दिव्यांंग असेल तर तिला इथे आणणं गावातून शहरातल्या न्ययालयात आणणं हे खूप अडचणीचं होऊ शकतं तर त्यासाठी त्यांनी ती पण सोय केली आहे टेलिकॉन्फरन्सिंग जजेस म्हणजे करून जजेसकडून ती वेळ घेऊन ते व्यवस्थित होऊ शकतं आणि त्यांना न्याय मिळू शकतो त्यानंतर त्यांच्या महिलांसाठी असणारे कायदे किंवा त्यांचे मूलभूत हक्क हे सगळं गावातल्या लोकांना शिकवण्यासाठी फिरत्या विधीसेवा पण म्हणजे केंद्र असे आहे की जे तळागळातल्या लोकांना त्यांच्यासाठी असणाऱ्या सरकारी योजना हे त्यातून त्या त्यातून त्यांना मिळणारे लाभ ह्या गोष्टी त्यांना कळू शकतात आणि लोकन्यायालयाच्या माध्यमातून अनेक वाद आपापसात मिटवण्याला मोठ्ठी मदत होते न त्यांनी ही माहिती जर आपल्यापर्यंत पोचवली तर साहजिकच म्हणजे मोठ्या ग न्यायालयात जर पोचवली की इथे भरपूर वाद आहेत आणि इथे क आम्हाला एक एखादं न्यायालय हवं आहे तर ते म महिन्यातून दोनदा तीनदा अशी फिरत्या न्यायालयाची सोय करून देतात आणि दुर्गम भागात तडजोडीने योग्य प्रकरणामध्ये तडजोडीने खटले मिटवण्यात सरकारला यश आलं आलं आहे असं म्हणायला काही आता हरकत नाही